तर सर्वात पहिल्या पहिल्यांदा मला जर ट्रिप काढायची आहे आळंदी ते पंढरपूर मग नंतर ज्योतिर्लिंग सगळे करायचेत आण मग तिथून उत्तराखंड जर झालं तर ते उत्तराखंडला देवभूमी म्हणतात तर चारधाम यात्रा ते पण बाईकवर तर असं काही असं प्लॅन आहे आम्ही सगळे मित्र मित्र निघू आणि मग खूप असे खूपसे जागा आहेत देवस्थान मेन करून पुणे माथेरान हे झालं कोल्हापूर वगैरे झालं आणि होईल तेवढं नाशिक वगैरे साईड कारण तिथं पावसाळा असतो आणि वातावरण पण चांगलं असतं बाईकिंगसाठी आणि अजून खूपशे ठिकाणं आहेत जसं की आता आपण हे बोलू शकतो काय बोलतात मुंबई झालं कारण मुंबईला मरीन ड्राइव वगैरे पण हे बाईकिंगसाठी छान आहे ठीक आहे